मला ना थोडं हे की लिष्ट आहे किराणा सामान पाहिजे होतं साबणं आहेत का आंघोळीच्या आणि कपडे धुवायच्या कोणकोणते आहेत मला डव साबण द्या एक अर्धा डजन म्हणजे सहा साबणं आणि सर्प एक्सेल द्या सहा मोठेवाल्या ना नाही नाही मोठेच पाहिजे नाही मोठे आणि नी सर्पमध्ये सर्प एक्सेल आहे आणि क कोणता आहे अजून आणखी एरियल वगैरे नाही का हा तर मग मला एरिअलचा एक मोठा एक किलोचा पॅकेट द्या आणि तांदूळ कोणते आहेत तुमच्याकडं मला हे अच्छा मला हे सांगा बासमतीचं काय भाव आहे तर हे पाच किलो द्या पण एक बासमती आणि तेल तेल तेल तेल कोणत्या ह्याचं आहे ब्रॅण्डचं सनफ्लॉवर नाही आहे का हो मला सनफ्लॉवर तेलाचं एक डबा द्या पंधरा लिटरवालं हं आणि आणखी डाळ डाळ म्हटलं मी डाळीमध्ये कोणकोणत्या आहेत डाळी तुरीची आणि तुरीची द्या दोन किलो चण्याची एक किलो आणि मुगाची द्या अर्धा किलो मसूर डाळ नाही का एक पाव द्याल हो ते एक पाव द्या आणि हो साखर द्या चार किलो सोसायटी पत्ती द्या नाही नाही मला सोसायटीच द्या बाकी नको आणि ग्रीन टी वगैरे आहे का हो हो ग्रीन टी ग्रीन टीचं एक पॅकेट द्याल एक पाववालं आणि किती बिल ज झालं सांगा एवढ्याचं बरं बरं ठीक आहे मी देते बिल